पंचवीस वर्षाआधी आम्ही एक टी वी घेतली होती ती आता पण चालू स्थितीत आहे आणि चांगल्या स्थितीत आहे त्याच्यामुळे देशात आणि परदेशात काय चालू आहे ते चालू घडामोडी न्यूजमध्ये बघतो त्याचा आम्हाला फायदा होते तसेच लाईव क्रिकेट मॅच बाहेर देशातली सुद्धा आपण टी व्हीच्या माध्यमातून जाग्यावरती पाहू शकतो इतर माहिती सुद्धा बघतो तसेच सिरियल पाहतो न्यूज पिच्चर वगैरे बघतो जुने गाणी लता मंगेशकरची आजही ते सुपर हिट आहेत असे गाणे पण आम्ही टाइमपास म्हणून मनोरंजन करण्याकरिता बघतो भरपूर फायदे आहेत तसे मुलांना पण शिक्षणाचे काही चॅनल्स आहेत ते पण मुलं बघतात आमच्या घरचे लोक काही सिरियल बघतात सिरियल पाहून त्यांचं पण ते टाइमपास होते आणि आम्ही शेती करणारे असल्यामुळं आम्ही पण दिवसभर काम केल्यानंतर थकवा दूर करायसाठी थोडा संध्याकाळच्या वेळेस पिच्चर वगैरे बघतो किंवा गाणी ऐकतो अशा पद्धतीनं टी व्हीचा माध्यम चांगला आहे